मी एक तारा बघितला होता आकाशात निखळताना दोन तारे चालले होते आणि त्यातला एक तारा तुटून पडला इतके छान तारे होते ते एक तारा तुटून पडला तर असं मन तर दुखलं की अरे इतका छान तारा आहे हा पण तसं तो तारा तुटला तर असं म्हणतात की तारा तुटला तर आपण एक विश मागावी आणि मी ती विश मागितली पण कसं असते की आपल्या मनाचा एक हे असते की नाही आपण त्याला एक विश मागितली तर ती पूर्ण होईल तर मी ती विश मागितली पण तसं तर काही झालं नाही पण शक्यतो लोकांच्या ज्या इच्छा असतात त्या तुटत्या निखळत्या ताऱ्याला निखळत्या ताऱ्याला तुटताना बघून होतात तर होत असेल किंवा झालं असेल होत पण असेल पण माझ्या बाबतीत असं झालेलं नाहीये आणि जर माझ्या बाबतीत असं झालं तर मला सर्वात आनंद सर्वात मोठा आनंद होईल की मी निखळत्या ताऱ्याला बघून माझ्या एक विश मागितली आणि माझी ती विश पूर्ण झाली